हॅलो हां आकांशा बोल

अच्छा अगं पण जी मला आत्ताच हिचा श्रद्धाचा कॉल आलेला की त्यांनी त्या फंक्शनची नऊवारी ही थीम ठेवली आहे अच्छा माझ्याकडे मला बघावं लागेल बट आय गेस ती माझ्याकडे नाही आहे एक्सट्रा तरी मी बघते तुझ्यासाठी जर कोणाकडे असेल तर नाहीतर मग उद्या आपण अगं तसंही दोनतीन दिवस फंक्शनला टाइम आहे ना तर आपण मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करू शकतो दागिने माझ्याकडे आहे मा आहेत एकदोन पण मला नवीन घ्यायचे आहेत तरं तेच मग आपण उद्या घेऊयात

एक्सट्रा तरी नाही पण उद्या आपण जाणारच आहोत ना शॉपिंगला तर मग नऊवारीचा कलर आणि नथ लागेल हां बांगड्या लागतील परत एखादा असं सेट घेऊ या नेकलेस आणि हां आणि त्याच्यामध्ये मला दोनतीन प्रकारचं आजकाल काय खूप छानछान येतं म्हणजे मी ते ऑनलाईन पण पाहिलं आहे पण ऑनलाईनमध्ये मागवलं तर कसं ते पोहोचायला डिलिवरी करायला वेळ लागतो ना आणि आपलं फंक्शन तर परवाच आहे तर त्यासाठी आपल्याला कंपल्सरी मला वाटतं उद्या जावंच लागेल म्हणजे तुझ्यासाठी पण आपण शॉपिंग करू या आणि मला पण काही ज्वेलरी ख खरेदी करायची आहे त्यामुळे नऊवारीचा कलर म्हणजे कलरवरून वगैरे जे जसं सूट होईल ना तशी ज्वेलरी आपण घेऊयात मग ते मोत्या चप्पल वगैरे तर हेच ना कोल्हापुरी वगैरे अशी छान वाटते ना नऊवारीवरती आणि दागिन्यांचे पण असे बरेचसे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो बोरमाळ वगैरे किंवा म्हाळसा वगैरे ए तू त्यांचं हिचं ऐकलं आहेस का ती ॲक्ट्रेस आहे ना प्राजक्ता माळी म्हणून तर तिचं पण ते ज्वेलरीचं तिनं नवीन एक उद्योग सुरू केला आहे त्याच्यामध्ये पण ऑनलाईन मिळतं अच्छा हो मला असं वाटतं मार्केटमध्ये जाऊन आपण जर म्हणजे बघून सिलेक्ट केलं ना तर बरं पडेल बरं ठीक आहे मग आपण जाऊयात उद्या उद्या किती वाजता भेटूयात मग बरं ठीक आहे चालेल उद्या भेटूयात मग आपण आणि मला कळव तुला काही नऊवारी वगैरे मिळते आहे की नाही नाहीतर मग मी काहीतरी अरेंज करते तर उद्या तर शॉपिंग करताच करताच येईल आपल्याला बरं चालेल मी करते मीच मग मिळाली कोणाकडे तर ठीक आहे ना आपण उद्या घेऊयात मार्केटमधून ठीक आहे चालेल ओके बाय आकांशा